राज्यातील कला व हस्तकौशल्य क्षेत्र विविध प्रकारच्या विविध कलांनी संपूर्ण अशा नवीन नवीन शिक्षकांना आणतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेतात विद्यार्थ्यांचं खूप सारे बक्षिस वितरण केली जातात खूप साऱ्या स्पर्धापण ठेवल्या असतात असे खूप सारे कॉन्टेस्ट वगैरे ठेवले असतात अभ्यासक्रम ही असा दिला असतो ज्याच्यामध्ये मुलांना फार इंटरेस्ट येईल आणि खूपदा बहुतेकदा असं असतं की कलाक्षेत्रामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती येतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या गोष्टीबद्दलचं एक प्रेम असतं एक पॅशन असतं आणि त्या पॅशनचा विचार करूनच तो याच्यामध्ये येतो आणि असे खूप सारे पॅशनेट लोक जेव्हा सोबत येतात तेव्हा काहीतरी चांगलं काहीतरी खूप महान घडतं म्हणजे शिक्षणाच्या व प्रशिक्षणाच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या शिबीर आयोजित केल्या जातात वेगवेगळे सेमिनार्स वर्कशॉप्स वगैरे अरेंज केले जातात आणि अशा प्रकारे त्याला चालना दिली जाते